मला वाटतं की मुलांना मराठी भाषा शिकवणं खूप महत्त्वाचं आहे मराठी ही आपली मातृभाषा आहे जे आपल्याला आपली संस्कृती परंपरा आणि मातीशी जोडते मुलांना मराठी शिकल्यास ते आपल्याला आजी आजोबाशी कुटुंब सह संवाद करू शकतो मराठी साहित्य कविता गोष्टी यांचा स सौंदर्य समजून घेण्यासाठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे शाळामध्येे इंग्रजी शिकणं गरजेचं आहे पण त्याचबरोबर मराठीची शिक्षण झालं पाहिजे कारण भाषा म्हणजे ओळख आणि अभिमान मराठी येणाऱ्या पिढींना शिकावी आहे ही आपली जबाबदारी आहे म्हणून मुलांना लहानपणीपासून मराठी बोलायला चा वाचायला आणि लिहायला शिकवा